हां मॅडम बोला हां हां बोलते बोला काय पाहिजे होतं तुम्हाला एकशे बावीस

साखरेचे चारशे रुपये आहेत हां का तुम्हाला घ्यायचं होतं ना अच्छा ठीक आहे अजून काय काय लागतं तुम्हाला तुम्ही घेतल्यावर हे जसं तुम्हाला महागाचं असलं महागाचं लागलं तर महागाचं पण आहे आणि कमी पैशाचं लागलं तर कमी पैशाचं पण आहे ते कॉलिटीनुसार हे आणि तुम्हाला जर ब्रॅंटेड पाहिजे असलं तर ते पण आहे आपल्याकडं ब्रॅंडेटचे तरी पण हजारच्या समोरच आहेत कमीमध्ये मग तीनशे चारशे पाचशेपर्यंत बसून जाईल

अच्छा अजून सायबीनचे एकशे चौदा आहे आणि शेंगदाण्याचे एकशे बावीस

हो डिस्काऊंट आहे ना टेन पर्सेंट डिस्काऊंट देतो आम्ही हां घ्यायचं आहे का तुम्हाला अच्छा ठीक आहे मग आम्ही तुम्ही सांगा आम्हाला लिस्ट करून द्या आम्ही पाठवून देऊ ठीक आहे चाल चालेल ना

अच्छा ठीक आहे चालेल कॉल केल्याबद्दल धन्यवाद